मी काही दिवसापूर्वी ॲमेझॉनवरून बॉटनिका कंपनीचं फेस सिरम बोलवलं त्या फेस सिरममुळे मध्ये साइटवर सांगतानी असं सांगितलं होतं की त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील रॅशेस वगैरे किंवा स्किन ग्लो होतात पण जेव्हा मी त्याचा वापर केला तर मला एक दोन वापरामध्ये तिचा असा अनुभव आला की त्यामुळे जे स्किनवरचे रॅशेस वगैरे आहेत ते कमी होण्याऐवजी जास्त झालेले आहे तरी ते प्रोडक्ट स्किनच्या दृष्टिकोनाने व्यवस्थित नाहीये